आपण पूर्वीपासून कसे शेती ब नांगराच्या सहाय्यानं करत होतो त्यासाठी बैल वापरत होतो बैलाच्या सहाय्याने शेती करणे थोडं अवघड वाटते कारण का बै बैल त्यासाठी बैलाची जोपासना करावे लागते त्यांचे देखभाल करावे लागते वर्ष वर्ष बैल सांभाळावे लागतात आणि बैल कधी आजारी पडला किंवा एखादा बैल जर आजारी पडला तर आपण शेतीचे कामं करू शकत नाही तर त्यासाठी आपल्याला बैलानी शेती करण्यापेक्षा ट्रॅक्टरनं शेती करणं सोपं जातं त्यासाठी आपण आता बरेच लोक काय करायला लागले आहेत की टॅक्टरच्याद्वारे शेती करायला लागले आहेत तर शेतकरी टॅक्टर घेण्याचं उच सुख आहेत म्हटल्यानंतर अनेक कंपन्या फ पुढं आल्या त्याने टॅक्टर तयार करण्याचं कारखाने काढले त्याच्यामध्ये टाटा टाटा कंपनी आहे महिंद्रा कंपनी आहे आणि कुबुटा आहे यांनी टॅक्टर बनवण्याचा फॅक्टऱ्या काढल्या काही टॅक्टर छोटे असतात काही टॅक्टर मोठे असतात मोठ्या टॅक्टरनं अनेक एकर जमीन काही तासातच नांगरून होते आणि शेतकऱ्यांना थोड्या वेळात जास्त एकर शेती नांगरून मिळते आणि त्याचा वेळ श्रम वाचतात पैसे जातात पण त्या मोबदल्यात त्यांची कामंपण चांगल्या प्रकारे होतात आणि आता एक छोटा टॅक्टरपण शेतकऱ्याच्या मदतीला आलेला आहे बघा तो द्राक्ष बागायतदारांना खूप उपयोगी आहे आमच्याकडंपण द्राक्ष बागायत बाग आहे आम्हीपण एक छोटा टॅक्टर घेतलेला आहे आता त्या छोट्या टॅक्टरच्याद्वारे आम्ही जवळ जवळ पाच एकर बाग पूर्ण ते ना त्या टॅक्टरच्या सहाय्याने जोपासतो हा तर टॅक्टरचा भरपूर वापर होतो द्राक्षबाग फवारण्यासाठी तर भरपूर छोट्या टॅक्टर कुबुट कुबेटाचा आहे आणि त्याच्याद्वारे आम्ही द्राक्षबागायत करतो त्याच्यामुळं खूप फायदा झालेला आहे शेतकऱ्याला खूप फायदा झाला आणि शेतकरी आर्थिक दृष्ट्या सक्षम झालेला आहे टॅक्टरच्याद्वारे शेती केल्यानं भरपूर कामं होतात आणि शेतकऱ्यांचा वेळ वाचतो आणि उत्पन्नपण भरपूर प्रमाणात मिळतं त्यामुळं काय व्हायला लाग लागले शेतकरी आता जास्तीत जास्त सधन व्हायला लागलेलं आहे नोकरदाराच्या बरोबरीनं शेतकरी सक्षम झालेला आहे पहिले कसं शेतकरी म्हणजे खूप कष्ट करणारा राब राब राबणारा चोवीस तास राब राब राबणारा अगदी कष्ट करून करून ते झिजून जाणारा शेतकरी जो पूर्वी दिसत होता तो आता त्याचं चित्र आता त्याचं चित्र राहता फार बदललेलं आहे आणि आता शेतकरीसुद्धा टापटिप राहतो चांगले चांगले कपडे घालतो त्याला भरपूर वेळ मिळतो अशे टॅक्टर वापरल्यामुळं त्याचा वेळ त्याला वे वेळसुद्धा त्याचा वाचतो त्यामुळं तो आपल्या कुटुंबाकडं लक्ष देऊ शकतो आणि त्याला भरपूर उत्पन्न मिळाल्यामुळं त्याचं राहणीमानपण सुधारलेलं आहे त्याच्या कुट कौटुंबिक स्थितीसुद्धा त्याची सुधारलेली आहे शेतकऱ्याची आता मुलं इंग्रजी मा माध्यमाच्या मोठ्यामोठ्या चांगल्या चांगल्या शाळेमध्ये शिकत आहेत असा हा टॅक्टरचा वापर झाल्यामुळे शेतकरी सधन बनत आहे आपल्या शे टॅक्टरच्या सहाय्याने शे शेती केल्यामुळं शेतकऱ्याचा वेळ श्रम वाचत आहे आणि त्यामुळं शेतकरी अधिक अधिक श्रीमंत सधन बनत आहे आणि टॅक्टर बनवणाऱ्या कंपन्यांनासुद्धा त्याचा फायदा होत आहे ना त्यांचे त्यांच्या त्यांच्या ट्रॅक्टरलासुद्धा खूप मागणी हा एक प्रत्येक आता छोट्या मोठ्या शेतकरी समजा दहा एकरच्यावर जर शेती असेल तर तो काय करतो पहिल्यांदा की आपण टॅक्टर घेऊया असा विचार करतो कारण का स्वतःचं टेक्टर असल्यामुळं त्याला क केव्हापण आपल्या शेतात सगळी कामं करून घेता येतात म्हणून आणि वेळच्या वेळी कामं होतात वेळ लागत नाही दुसऱ्याकडं जा मागा किंवा तू भाड्यानं मला टॅक्टर देतो का मग ते नाही म्हणणार की मला आणखी द बरेच काम आहेत दुसऱ्यांच्या शेत नांगरून द्यायचं आहे मला आता वेळ नाही असं म्हणण्यापेक्षा स्वतःच्या स्वतः घरी टॅक्टर असल्यामुळं आपण कधीही कामं करून घेऊ शकतो असा हा टॅक्टरचा फायदा आहे मी अनेक प्रकारचे टॅक्टर बघितलेत मोठे मोठे टॅक्टर ते घेतात स्वतःचं शेत नांगरतात आणि आजूबाजूच्या शेतकऱ्यांचं शेत नांगरून देतात ते त्यांचं भाडं घेऊन म्हणजे त्या शेतकऱ्यांना ज्यांनी टॅक्टर घेतले त्यांना स्वतःचंही काम होतं आणि त्याच्या बदल्यात त्यांना भरपूर पैसाही मिळतो म्हणजे असा डबल फायदा होतो शेतकऱ्याला स्वतःच्या शेताची काम होतात आणि दुसऱ्याचं शेत नांगरून दिल्यामुळं त्याचं भाडं मिळतं आणि त्याला भरपूर प्रमाणामध्ये पैसा मिळतो अशा प्रकारे शेतकऱ्याला शेतकऱ्याला असं टॅक्टर हा खूप खूप महत्त्वाचा यंत्र आहे आणि प्रत्येक शेतकऱ्या आणि शेत टॅक्टर हा घेतलाच पाहिजे टॅक्टर घेतल्यामुळं त्याची भरपूर कामं होतात भरपूर पिके पीक भरपूर निघतं आणि त्याचं त्याचं कौटुंबिक स्थिती सुधारते आर्थिक स्थिती सुधारते मानसिक स्थिती सुधारते म्हणून टॅक्टर हा हे फार महत्त्वाचं यंत्र शेतकऱ्याच्या दृष्टीनं आहे असं आपण समजायला पाहिजे टॅक्टरची एक देखभाल करणं तसं फार सोपं आहे समजा एखाद्या वेळेस टॅक्टर जर बिघडला तर आपण एक मेकॅनिकलाचा नंबर आपण आपल्या मोबाईलमध्ये सेव्ह करून ठेवायचा समजा अचानक आपला टॅक्टर बिघडला तर त्यामध्ये मेकॅनिकला फोन करायचं मेकॅनिकल पाच दहा मिनटातच येतो त्याच्याकडं सर्व यंत्र यंत्र असतात एखाद्या पिशवीमध्ये तेच नीट करून देतात ते लगेच पाच दहा मिनटात ट्रॅक्टर नीट करून देतात फार वेळ लावत नाहीत कारण त्यांना माहीत असतं की शेतकरी शेतकऱ्याला टॅक्टरशिवाय त्याची सर्व कामं अडून बसतात म्हणून तोपण बोलवल्याबरोबर लगेच येतो आणि आपलं ट्रॅक्टर नीट करून देतो अशाप्रकारे टॅक्टर हा शेतकऱ्याचा जवळचा मित्र मानायला हरकत नाही टॅक्टरशिवाय त्याची एकही श काम शेतातलं होऊ शकत नाही